आम्ही मुंबईमध्ये सहलीला गेलो होतो तर तिकडं आम्ही राणीचा बाग बघितला त्याच्यात आम्हाला खूप प्राणी बघायला भेटले पक्षी बघायला भेटले आणि सिंह हत्ती घोडा पोपट इत्यादी भेटले तसेच आम्ही पुढं आम्ही लगेच समुद्र किनारी गेलो चौपाटीला गेलो तिथं पाण्यामध्ये अंघोळ केली ते केलं मग नंतर आम्ही बँडस्टॅन्डला गेलो समुद्र काठेवर आम्ही बसलो तिकडची हवा निसर्ग वातावरण एकदम आम्हाला आरामदायक व विलायसी वाटलं आम्हाला खूप मजा आली आणि आम्ही खूप मजा केली तसंच आम्ही मरीन ड्रायलाही गेलो तिथंही आम्हाला खूप सारी मजा आली आणि तसं आम्ही तिथून आम्ही महालक्ष्मी टेम्पल आहे मंदिरात गेलो तिचं देवीचं दर्शन बिर्शन घेतलं तिथून आम्हाला एकदम सुकदायक टॅक्सी करून आम्ही वापस स्ठेशनला आलो आणि घरी आलो आणि आमची सहल एकदम आराग दायक आणि लाड पुरेल एवढी अशी चांगली ग झाली